आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये जसं वाहतूक ही बाय रोड रस्त्यानेच केली जाते कारण की इथे ना रेल्वे स्टेशन आहे का यवतमाळ जिल्ह्यामधे आणि विमानतळ पण नाही आहे विमानतळ आहे पण ते प्रायव्हेटसाठी आहे जसं कोणी प राजनैतिक नेता वगैरे येतात त्यांच्यासाठी आहे पण सार्वजनिक लोकांसाठी विमानतळ नाही आहे इथून उड्डाणे सुरु नाही आहे आणि रेल्वेचं रूळ अजून चालू व्हायचं आहे त्याचं प्रोजेक्ट झालेलं आहे पण अजून सुरु व्हायचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाहतूकही बाहेर रस्त्यानेच करावं लागतं

प्रायव्हेट गाडीनं गेले तर दहा वीस रुपये जास्तच घेतात त्या त्यानंतरही त्यामध्ये जागा राहत नाही बसायला दाबून कोंबून भरतात लोक एस टी महामंडळमध्ये आम्हाला व्यवस्थित जागा मिळते आहे हे आणि बराचशा ठिकाणी कसं आहे की खेड्यापाड्या गावात ने बसेसचे टाईमिंग खूप कमी आहे या पुण्याहून खेड्यात बसच जात नाही तिथून पायदळी दोन दोन तीन तीन करून पायदळ जावं लागत आहे असे काही ठिकाणं आहे असे काही ठिकाणं आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्रास जातो मग वाहन जात नसल्यामुळे पैदल जावं रात्रीबेरात्री किंवा रात्रीची बस नाही राहत उशीर झाला तर मग मुक्कामच करावा लागतो अशा काही अडचणी भरपूर आम्हाला येतात